मराठी भाषेवर तिच्या इतिहासात इतर भाषांचा ब असा खूप परिणाम झालेला आहे त्यामध्ये जर पाहिलं आपण तर दैनंदिन जीवनामध्ये रोज वापरले जाणारे शब्द असतील तर त्याच्यामध्ये थोडाफार बद बदल असतो भाषा ही दर पंचवीस किलोमीटर ते तीस किलोमीटर बदलते आपण जर महाराष्ट्राचा विचार केला मराठी भाषेविषयी तर महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा परत मग द दक्षिण महाराष्ट्राचा दक्षिण भाग म्हणजे कोकण गोवा किनारपट्टी तसेच पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी ते इकडं पुणे पुणेमधली भाषा वेगळी तर सांगली सातारा आणि कोल्हापूरमध्ये बोलीभाषा वेगवेगळ्या पद्धतीतून बोलली जाते त्याचा परिणाम त्या बा व्यक्तीच्या किंवा त्या प्रदेशातील येणाऱ्या त्या जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावरून भरपूर असा समजला जातो ते प्रत्येक प्रत्येक प्रत्येक जिल्हावार किंवा तालुकावार जी भाषा बोलली जाते तेथील सांस्कृतिक कार्यक्रम असो आपले सणवार पद्धत सणवार साजरे करण्याची पद्धत असो ती वेगवेगळी असते असंच पाहिलं तर ह्या सर्व भाषे भाषे भाषेवर मराठी भाषेवर इतिहासात इतर भाषा आणि संस्कृती जर बघितली आपण तर जसं की शंभर वर्षापूर्वी इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्याचा परिणाम ही महाराष्ट्रातल्या लोकांच्यावरती भरपूर झाला जसं की दैनंदिन जीवलामध्ये ब बोलत असताना एखादी अशिक्षित स्त्री किंवा न शिकलेली स्त्रीसुद्धा प्रॉब्लेम हा शब्द बोलते तसंच पाहिलं तर अनेक गोष्टी असतील ज्याच्यामध्ये टाईम काय झालं अशा पद्धतीचे वर्डस किंवा शब्द असतील तर ते रोज अन दैनंदिन जीवनामध्ये यूज केले जातात त्यामुळे ह्या भाषे मराठी भाषेवरती इंग्रजी भाषेचाही मोठ्या प्रमाणात प्रभाव झालेला आढळतो जसंच वेगवेगळ्या सणावाराच्या वे वेगवेगळी वापरली जाणारे जसं की ग गणेश चतुर्थी असो किंवा अनेक दिवाळी असो भर बहुतांश प्रदेशामध्ये मुस्लिम समाजातून जे येणारे शब्द असतात तेसुद्धा वापरले जातात तारण हा संबंध भाषे धन म्हणजे व्यवसायातून लोकांपर्यंत पोचताना वापरले जाणारे जे शब्द आहेत व्यवसाय करताना त्या तेसुद्धा दैनंदिन जीवनामध्ये वापरले जातात त्यामुळे बरासाच परिणाम झालेला दिसतो मराठी भाषेवर इतर संस्कृतीचाही जसं की गुजरातमधून गुजरातमधल्या दसऱ्यामध्ये जो दांडिया खेळ असतो त्याचाही परिणाम बहुतांशी त्या भाषेवरती झालेला दिसतो आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी गजबजलेल्या शहरामध्ये देशातून नव्हे राष्ट्रातून येणाऱ्या लोकांच्या सहवासामुळे या मराठी भाषेवरसुद्धा भरपूर असा परिणाम झालेला दिसतो आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची भाषा वेगवेगळी लोकं बोलत असतात त्याचा परिणाम मराठी भाषेवर झालेला दिसतो